भारतातील इतर राज्याच्या तुलनेत राज्यातील आरोग्याची गुणवत्ता ही मध्यम आहे खूप अशी चांगली पण आहे आणि खूप जास्त वाईट आहे अशी पण काही अवस्था नाही आहे तर राज्यातील अवस्था ही मध्यम स्वरूपाची आहे येथे रुग्ण कमी प्रमाणात आढळले जातात जसे की टी बीचे पेशंट कमी असतात कॅन्सलचे पेशंट कमी असतात ज्यांना हृदया हृदयाचा झटका येतो ते पण पेशंट कमी असतात पण ताप येण्याचे प्रमाण खोकला सर्दी हात पाय दुखणे य या हे जे पेशंट आहे यांचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं त्यांचं आरोग्य खूप जास्त पण चांगलं म्हणता येनार नाही आणि खूप वाईट आहे असंही म्हणतार येणार नाही कारण की ते स प्रमाण मध्य असतं कधी जर खूप जास्त थंडी वा ठंडी असेल जास्त गार हवा सुटली असेल तर ताप येण्याचे सर्दीचं प्रमाण खूप जास्त वाढल्या जातं कारण की तिकडे खूप जास्त राज्यात झाडे आहे ते असल्यामुळे खूप जास्त थंड वारं सुटतं आणि मु लहान मुलांना ताप येते काही वृद्ध असतील त्यांना ताप येती शक्यतो लहान मुलांना जे वृद्ध आहे त्यांना जास्त प आरोग्याला त्रास होतो लहान मुलांना पण ती हवा सहन होत नाही वृद्ध लोकांना पण ते वयामानानुसार सहन होत नाही त्यामुळे आ आरो त्यामुळे त्यांचे आरोग्य व्यवस्थित प्रमाणात स्थिर राहत नाही खाली वर होतं होत असतं कधी कमी कधी जास्त या स्वरूपात होत असतं तशी तुलना बघीत बघायला गेलं तर एकूण त थोडी मध्यम आहे खूप छानही आहे आणि खूप वाईट आहे असंही काही म्हणता येणार नाही आरोग्याचं शिबीर सरकार काही वेगवेगळे मोफत सुविधा देत असतं जर आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथं आपल्याला पैसेही लागत नाही पाच रुपयांमध्ये आपण चेकअप क करून घेऊ शकत ते घेऊ शकतो किंवा ते आपल्याला तपासतात किंवा आपल्याला काही फ मोफत मेडिसन पण दी औषध पण दिलं जातं त्यामुळे जे गरीब आहे त्यांना खूप फायदा होतो आणि त्यांचं आजार आरोग्यामध्ये काही अडचण आसन तर ती पण दूर केली जाते